मला खेळांचं खूप आवड आहे त्यामधे कबड्डी खेळतो आणि मागच्या वेळेस गणपतीच्या वेळेस आमच्या कॉलेजमधे स्पोर्ट डे होतं त्या टाईमला मी आम्ही कबड्डी खेळलं आणि त्यामधे सेमी फायनलमधे हरलो आणि मग त्या वेळेस आम्हाला खूप वाईट वाटले आणि मग या वेळेस आता युफ्रियामधे स्पोर्ट डे होते त्या टाईमला आम्ही विचार केला होता की या वेळेस आम्हाला ते जिंकायचंच आहे त्यामुळे आम्ही खूप खूप प्रॅक्टिस केली आणि या वेळी आम्ही फायनल मॅच जिंकलो